मोबईलचे बरेचसे फायदे आहेत असे की मी माझा मोबाईल ओपोचा आहे आणि मला खूपच आवडतो मला मोबाईल वापरणं खूपच आवडतो आणि मोबाईलमध्ये बरेचसे जे ॲप वगैरे आहेत मोबईलने आपण कॉल करू शकतो कोणाशी संपर्क साधू शकतो अधिक मला इंस्टाग्राम चालवायला खूप आवडतो मला गाणी ऐकायला खूप आवडते मला फोटो काढायला खूप आवडते आणि कोणाला मेसेज वगैरे पाठवायचा असेल तर मेसेज पण पाठवू शकतो आणि खूप सारे फायदे आहेत जसं जसं की मोबईलने काही काही आपल्याला मला कोणाशी संपर्क साधायचा असेल हा नंबर कोणाचा आपल्याला मा माहीत नसेन वेगवेगळे नंबरवरून कॉल येत असेल त्यावर आपण ट्रूकॉलरने त्यांचे नावं जाणू शकतो की कोणाकोणाचे कॉल आलेले आपल्याला काय आलेले आहेत आणि बरेचसे आणि गेम्स राहतात त्याच्यात गेम्स खेळू शकतो आपण आणि बरेचसे गेम आलेले आहेत त्याने आपण पैसे पण कमावू शकतो